मला आ आरामदायी प्रवास करायचा होता आणि बसने जर मी गेली असते तर आरामदायी प्रवास काही झाला नसता माझा म्हणून मग आम्ही घरचीच कार होती आमची मग आम्ही घरच्याच कारने गेलो होतो आणि ते पण फ्रेंड फ्रेंडच होतो आम्ही आणि बसने जर आम्ही गेलो असतो तर आम्हाला खूप धावपळ झाली असती ते आम्हाला जर मदात थांबायचं असतं किंवा आम्हाला मदात इन्जॉय करायचा असता तो पण करायला मिळाला नसता आणि प्र बसनी कधी कसं खूपच वेगळं मतलब इंजॉय करणं नसतं मिळालं आम्हाला आणि पहिली गोष्ट आम्ही चिखलदऱ्याला जायचं होतं आम्हाला ते इंजॉय करतच जायचं होतं म्हणून घरच्या कारनेच गेलो होतो आणि मतलब जाताना आम्ही खूप एन्जॉय केला मस्त गाणे वगैरे वाजवले आणि मतलब थांबत थांबत गेलो आम्ही कुठे मतलब कोणत्या हॉटेलमध्ये वगैरे गेलो तिथं हॉटेलमधल्या मतलब जेवणाचा आम्ही खूप आनंद घेतला आणि मग त्यामध्ये आम्ही चिखलदरा मतलब निघाला तर आम्ही बारा वाजता होतो पण आम्ही तिथं जा पोहोचायला आम्हाला पाचच वाजले होते कारण की मग पा तिथं गेल्यावर आम्ही एक हॉटेल होतं त्या हॉटेलमध्ये थांबलो मतलब रूम बुक केली होती मग तिथे तिथून मग आम्ही सकाळी निघालो होतं तर तिथे चिखलदऱ्यापशी गेल्यावरती तिथे पॉईंट आहे सहा पॉईंट आहे मग त्या सहा पॉईंटमध्ये आम्हाला जायचं होतं मग बसने वगैरे गेलं असतं तर आम्हाला पैदलच जावे लागलं असतं तं म्हणून आम्ही मग आमच्या घरच्या कारनीच गेलो तर मग आम्हाला कोणती काही हेच नव्हती म्हणून आम्ही त्या पॉईंटवर सहा पॉईंटवर गेलो ते म्हणलं तिथचं परिसर म्हणतं खूप भीड राहते आणि तिथे चिखलदऱ्यामध्ये एनी टाईम थंडगार वात थंडगार वातावरण राहते आणि त्या वातावरणात मतलब म आणि तिथचा रस्ता असा आहे की जाताना तर खूप भीव लागते कारण की तिचा आडा आडवा तिडवा रस्ता आहे आणि त्या रस्त्याने जायचं पन खूप भीव लागते आणि तिथून जाताना पण खूप स्लो जा लागते न गाडी पण खूप पाहून चालवायला लागते कारण की ती खाई आहे अगं वगं काही झालं तर मग ते काही सांगता नाही येत पण ते जातानाचा थोसा पाहून चालायला लागते आणि तिथे मतलब धुल्लं धुल्लं दिसतात आणि त्याच्यामुळे पण गाडी खूप पाहून चालायला लागते पण आम्ही आम्ही तसं नव्हतं पण आम्ही गेलो होतो तर खूप इंजॉय करतच गेलो तिकडून मन नाही का तिथे गेल्यानंतर पॉईंट होते ते पॉईंट बघितले मग तिथे खूप तिकललं वातावरणच मंज मतलब तिकडे बंद तिकडे तिकडेच हुत्या आणि तिथे झरने तिथले तिथले वग मतलब तिथे मग त्या झरन्याचा आम्ही प्रवास घेतला मग तिथे एक देवस्थान होतं त्या देवस्थानामध्ये मी आम्ही गेलो मतलब ते देवस्थान असं होतं की अलग मतलब तिथे एक देवी होती त्या देवी म ते मतलब त्या देवीच्या अंगावर पाणी नाही पडे पण जे बा देवीच्या साईडचं जे ब्रॅकग्राऊंड आहे ना तिथे पाणी पडेल मी आश्चर्यातच पडली होती कारण की पहिलेवार बघितलं होतं ना मी तर मग मला मी ताईला विचारलं माझ्यावाल्या काय ताई हे कसं देवीच्या अंगावर पाणी नाही पडते आहे आणि ते बाजूलाच कसं पाणी पडतं मग ताई म्हणाली ते राहते म्हणे मी तिकडून आल्यानंतर एक एक असा झरना होता मग ते झरन्यात आम्ही खूप फूटो वगैरे काढले खूप इंजॉय केला आणि त्याच्या बादमंदी मग आम्ही इकडे आलो मतलब झुले मतलब तिथं झुले वगेरे राहतात मग त्या झुल्याचा आनंद घेतला आम्ही झुल्याचा आनंद घेतल्याबरोबर आम्ही त्या झुल्यामध्ये बसलो झुल्यामधे पण खूप मजा आली आम्हाला मग तिकडून येताना पण आम्ही खूप इंजॉय करत आलो आणि मतलब आम्ही त्या प्रवा मतलब आरामशीर जाण्याचा आम्ही नाही का खूप प्रवास मतलब हे घेतला आनंद घेतला